नागपूर जिल्ह्यात महत्वाचे असलेले काही संवर्धन किंवा पर्यावरणाशी निगडित स्थानिक उपक्रम असे आहेत झाडे लावा झाडे जगवा नदी नाले साफ करवा जल पाण्याच्या स्त्रोत असे आहेत या क्रमात आ आवडण्याच्या सामना करावा लाग लागला जसं की नदी नाले साफ करायचं रस्ता साफ करायचं म्हणजे झाडू मारायचा असे खूप हे केलेले आहेत